मला फिरायला जायला फार आवडतं त्यातलं महत्त्वाचं म्हणजे मला समुद्रकिनाऱ्यावर जायला फार आवडतं क प्रवास करायला मला खूप आवडतं टू व्ही म्हणजे दोन चाकीवरून मला प्रवास करायला घाटातून प्रवास करायला खूप आवडतं सर्व समुद्रकिनारे मला खूप आवडतात समुद्रकिनाऱ्यावर खूप शांतता असते समुद्रावर मी तासनतास बसू शकते